सध्या तंत्रज्ञानामुळे मनोरंजनच काय तर प्रत्येक क्षेत्र हे आपल्या एका बटनाच्या क्लिकवरती आलेलं आहे असं मला वाटतं तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाचा क्षेत्र हे अतिशय बदललेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला मनोरंजन करून घ्यायचं असेल तर आपल्याला काही अंतर खर्च करून जाऊन आपला वेळ काढून आपल्याला मनोरंजन विकत घ्यावं लागत होतं किंवा मनोरंजनासाठी आपल्याला काही पैसे खर्च करावे लागत होते आणि त्याच्यामध्ये आपले वेळ श्रम हेसुद्धा वाया जात होते पण सध्या तंत्रज्ञान हे आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप किंवा इंटरनेट अशासारख्या सुविधांमुळे आपल्या एका हाताच्या एका हातामध्ये ते सामाविष्ट झालेलं आहे लोक आजकाल फोनवर व्हिडिओ बघतात गाणी ऐकतात तर आधी किंवा पूर्वी असा काळ नव्हता पूर्वी गाणी किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला टी व्ही टेलिव्हिजन किंवा रेडिओ किंवा वेगवेगळ्या इतर पर्यायांचा उपलब्ध इतर उपलब्ध पर्यायांचा विचार करावा लागत होता पण आत्ता ते चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आधी आपल्याला सिनेमा घरामध्ये जाऊन सिनेमे बघता येत होते त्यानंतर गाणी बघायची झाली तर टेलिव्हिजनवरती विशिष्ट वेळांमध्येच ती गाणी लागायची तेव्हाच आपल्याला ती गाणी बघता येत होती ऐकता येत होती पण आता हे चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे आता आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण कोणतंही गाणं असू दे कोणताही सिनेमा असू दे किंवा मनोरंजनाचं कुठलंही कुठलंही सा साधन साधन असू दे कुठलंही कुठलंही मनोरंजनाचा कार्यक्रम असू दे तर तो आपल्याला जेव्हा हवा तेव्हा जिथे आपण आहोत ति तिथून आणि फारसे पैसे खर्च न करता म्हणजे इंटरनेटचा जो काही खर्च होत असेल त्या एका खर्चामध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करून घेता येतात आणि तंत्रज्ञानाचा हा एक अतिशय चांगला उपयोग आपल्यासाठी होतो की आपल्याला आपल्या फ्लेक्झिबिलिटीनुसार किंवा आपण लवचिकतेने आपल्या सोईप्रमाणे आपण ते वापरून मनोरंजन आपलं करून घेऊ शकतो